आहे माझे नाव आकाश बाळासाहेब खरात आहे मला आवडण्याचे मला आवडण्याचे उन्हाळ्यात पेयजल म्हणजे लिंबू सरबत आहे आणि मला ते सर्वात जास्त आवडत आहे आणि मी ते बनवत असताना उन्हाळल्यात पहिल्यांदा एक लिटर पाणी व एक ते दोन लिंबू आणि अर्धा लिटर अर्धा किलो साखर हे सगळं घ्याय लागतं मग पुन्हा पाणी जरा गार करून घ्यावे लागेल आणि ते पाणी लिंबू कापून लिंबूचे दोन भाग करून पाण्यात पिळून साखर लिंबू पाण्यात एकात मिसळून ते सगळं एकात मिक्सिंग करावं लागेल आणि मग त्यातून जरा जी मिक्सर मिक्सिंग करतो ना त्यात नाही भांड्यात नाही ह्यात न त्यात त्यात न ह्या दोन चार चार पाच असे साखर वेगळूस तर आम्हाला लिंबू ते पाण्याला ढवळत राहावा लागेल जेव्हा लिंबू म ज्या पान लिंबू सरबतमधलं लि साकर विरघळेल आणि ती पाण्यात साखरेचा गोडवा येईल तोपर्यंत त्याला ढवळत राहावं लागेल त्याच्या ढवळत राहल्यानंतर झाल्यानंतर लिंबू पाणी तयार होतं आहे मग त्यात थोडे मीठ टाकावे लागेल मीठ टाकून त्यात हलवा ढेवळ्यात राहाय ढेवळं ढवळून झालं की दोन मिनटानंतर लिंबू सरबत तयार मग लिंबू सरबत एका ग्लासमध्ये घ्यायचे आणि बाहेर उन्हात बघ थंडपणे पीत बसायचे जसं की आपल्या हृदयाला शांत करते तसं होत आहे लिंबू पानी प्यालं मस्त वाटते आम्हाला आणि हे आम्हाला उन्हाळ्यात सर्वात चांगलं आवडणार म्हटलं का लिंबू सरबत आहे मला हे खूप आवडते उन्हाळ्यात प्यायला का तर आपल्याला उन्हातून आल्यानंतर जे जे गारं गरा गारपणा लिंबू सरबत देते ते कशात नाही भेटणार आम्हाला आमि तेच आहे उन्हाळ्यात आमचं आवडते पेय म्हणजे लिंबू सरबत आहे